भारतामध्ये तीन प्रकारचे हवामान आहे उन्हाळा हिवाळा पावसाळा हे तीन प्रकारचे हा आहे काही ठिकाणी खूप हा जास्त हवा सुटते काही ठिकाणी खूप उष्णता असते ऊन असते आणि काही ठिकाणी पावसाळा खूप पाऊस येते अशा अशा काही ठिकाणी तर एवढा पाऊस पडते की बस काही देशामध्ये वारेस जोराची सुट्टी काही देशामध्ये कमी दाबाचा पट्टा झाला की पाऊस जास्त पडते आणि काही ठिकाणी उष्नतेची लाट येते ती काही देशामध्ये एवढी उष्णतेची लाट येते की त्या उष्णतेमुळे खूप गर्मी तयार होती आणि भारतामध्ये काही काही ठिकाणी तर खूप पाऊस पडते आणि वातावरण उष्ण काही ठिकाणी दमट आणि काही ठिकाणी थंड असे हे आहे थंडीमध्ये तर एवढी थंडी वाजते की खूप ठिकाणी शेकोटी करावं लागते आणि पाऊस एवढा पडतो की खूप पावसामध्ये काय आहे पूर येते नदी नाले ओढे भरून जातात आणि उन्हामध्ये तर एवढी व उष्णता आहे की लोकांना बाहेर जाता येत नाही बाहेर गेल्यामुळे उष्णतेचा घात होऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हवामान बदलते काही देशामध्ये कुठंच न उष्ण कुठं थंड कुठं गरम असे प्रत्येक वेळेला प्रत्येक जागी हे हवामान खाते बदलते आणि भारतामध्ये पण तसं म काही ठिकाणी थंड पण आहेत काही ठिकाणी गरम उष्ण हे प्र प्रत्येक ठिकाणी